मंदिरांना भेट देणे आणि धार्मिक समारंभात भाग घेणे हे लोकांना खूप आवडते आणि लोकं जे आहे हे मंदिरांना भेटी द्यायला जातात धार्मिक स समारंभांमध्ये सुद्धा भाग घ्यायला जातात राज्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात त आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात त्यामध्ये आध्यात्मिक परंपरांचा अनुभव घ्यायला त्यांना खूप आवडते जैन मंदिर जे आहे जैन मंदिरामध्ये जायला लोकांना आवडते त्यानंतर मेडिटेशन सेंटर आहे मेडिटीशन सेंटरमध्ये लोकं खूप दिवसांपासून नंबर लावतात मेडिटेशनसाठी त्यांचा नंबर लागला की नंतर मग ते मेडिटेशनला जातात तर असंच काही मेडिटेशन सेंटर आहे पागोडा म्हणून तिथे जातात किंवा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी आहेत इगतपुरीला आहे वेगवेगळ्या ठिकाणी असे सेंटर्स आहे गुरुद्वारामध्ये लोक जातात की मनाला शांती भेटावी यासाठी वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी

अशाप्रकारे मंदिरांना धार्मिक स्थळांना भेटी देऊन ते त्यांचं मनाचं समाधान करतात